नाही मी रोजी रोजनिशी किंवा जर्नल्स नियमित लिहित नाही आणि मी लिहिण्यासाठी प्रोत्साहित कशी मी वयाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजे मागचे चौ तेरा चौदा वर्ष झाले लिहिते आहे मी वाचते आहे त्यामुळे इतरांची लिखाणं ज्यावेळेस वाचते त्यावेळेस कळत न कळत मला असं वाटतं की हां असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे त्यामुळे मी प्रोत्साहित होते आणि एकाग्र राहण्यासाठी मी शांत राहण्याचा प्रयत्न करते विचाराने की डोक्यात भलतेच विचार असतील तर मला लिखाण करणं थोडं उवघड होतं त्यामुळे मी डोक्याने शांत राहण्याचा जे काही लिखाण करत असेल समजा मी एक चरित्र लेख लिहित असेल तर त्या व्यक्तीच्या चरित्राचा विमर्श घेण्याचा त्या चरित्रावर विचार करण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीची समजा मी मुलाखत घेतली असेल त्या चरित्र लेखासाठी तर ती मुलाखत आठवण्याचा प्रयत्न करते मग मी त्यात गुंतून राहते आणि मग मी एकाग्र होते तसंच एखादा वैचारिक लेख असेल तर त्याच गोष्टीवर विचारांनी आणि मनाने मी अडून राहते जेणेकरून मी एकाग्र राहू शकेन आणि प्रोत्साहन अर्थात मी म्हटलं तसं इतरांचं लिखाण वाचत असते स्वत ची लेखन प्रतिभा आणखीन आणखीन कशी चांगली होऊ शकेल यासाठी विचार करते त्यामुळे प्रोत्साहित होत असते आणि हो मी माझं सगळं लेखन हे फक्त मराठीतच करते